सरकारने आम्हाला जी महिलांना जी सुविधा जी दिलेली आहे बसची जी सुविधा जी दिलेली आहे पन्नास टक्के सूट जी आहे ती सूट आम्ही त्या सुटीचा जसं पन्नास टक्के सूटचा फायदा घेतो आम्ही भारतामध्ये कुठेही फिरू शकतो